आमचे इथे जेव्हा गणपतीबाप्पाचे आगमन होते तेव्हा मी म्हणजे बॅन्जो असो किंवा बँड असो लावून सगळे कॉलोनीतले लोक एकत्र येतो वर्गणी वगैरे एकत्र करतो या सगळ्या गोष्टींसाठी आणि मग सगळ्यांना एकत्र करून आम्ही डान्स वगैरे करतो बाप्पाचे आगमन करतो आणि तसंच देवीचं पण जेव्हा आमच्या इथे देवी बसते देवीचे जेव्हा आमच्या इथं घट बसतात तेव्हा सुद्धा आम्ही कॉलनीत सगळ्यांकडून एकत पैसे एकत्र करतो आणि यानंतर सेम बँड वगैरे लावतो आणि देवीच्या आगमन वगैरे करतो त्यानंतर मनोरंजनासाठी छोट्या छोट्या मुलांना डान्स करायला लावतो स्टेजवर